ह्याबद्दल मला असं वाटते की त्यांचा त्यां त्यांनी जे अनुभव घेतलेत त्यांच्या व्यवसायामध्ये आणि त्यांनी त्या अनुभवनातून जे काही भोगलं आहे ते त्यांच्या मुलाला भोगायला लागू नये असं वाटतं आपल्याला प्रश्न असा विचारला आहे अनेक लोकांचा परिवार जरी शेतीमध्ये गुंतलेला असला तरी ते शेती न करता त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शेतीचे महत्व काय शेतीचे आपल्या जी दैनंदिन जीवनात खूप महत्व आहे जर शेतीच नाही केली तर खाणार तरी काय मग शेतकऱ्यांनी जर सोडलं तर मग ते करणार काय प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढतील आणि ते खूप पुढे त्रासदायक आहे मग असं न करता जे शेतकरी आहे त्यांनी त्यात प्राधान्य स्थापन केलं आहे त्यांना ते एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्यांनी एवढा अनुभव असून ते गोष्टी काय तो एक थोड्या रित्यात चालू ठेवाव्यात आणि असं नाही की जर आत्ताच जर त्यांना खूप त्रास होतो आहे तर नंतर त्रास होईल असं पण असं असं होऊ शकतं की त्यांनी त्यात प्राधान्य प्राप्त करावं त्यांच्या मुलांनी पण करावं आणि अवेअरनेस पसरवावा शेतीविषयी

तेवढया पाहिजे तेवढ्या पॉवरने इम्युन इम्युन सिस्टीम आपली रोग प्रतिकारशक्ती काम नाही करत जर चांगली शेती हवी असेल तर ते गावाकडचेच लोक करू शकतात पन त्यांनी ते सोडू नये असं मला वाटतं